मी काही दिवसा पहिले सॅमसंगचा गॅलॅक्सी फाईव्ह जी ए चौदा नंबरचा मोबाईल घेतला होता तर त्याबद्दल कसं दुकाताने मला खूप चांगलं सांगितलं की त्याची क्वालिटी चांगली आहे त्याचा सगळ्या काही गोष्टी त्याची रॅम त्याचं स्टोअरेज तो हॅंग नाही मारत तो इझीली चालतो तो खूप चांगला चार्जिंग होतो आणि सगळ्या काही गोष्टी त्याने खूप चांगल्या सांगितल्या पण जेव्हा अॅच्युअली ते वापरण्यात घेतला तर त्यावेळेस काय झालं की तो मोबाईलला त्रास देत गेला तो हॅंग होत गेला चार्जिंगला बराच वेळ लागत होता कुठलेही अॅप डाऊनलोड करायला गेलं तर त्रास होत होता सपोर्टिंग नव्हता करत नावालाच तो फाईव्ह जी होता पण सपोर्टिंग नव्हता नेटवर्क इश्यू अशा बऱ्याचशा गोष्टी त्याचं बॅटरी बॅकअप कमजोर होतं त्याची पिच्चर क्वालिटी साऊंड ह्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये खूप काही त्रास गेला आु त्याच्यानंतर त्याचं जे कलर्स आहे या जो डिस्प्ले म्हणा की त्याची जी क्लिअॅरिटी पिक्चरची क्वालिटी या काढलेले फोटो जे आपण चांगले बघायला पाहिजे ते नव्हते चांगले दिसत तर त्यामध्ये कलर्स नव्हते चांगले येत फ्लॅश लाईटमध्ये प्रॉब्लेम होता म्युझिक वाजवलं तर आवाज फाटल्यासारखा यायचा त्या बऱ्याचशा गोष्टी त्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेमेटिक होत्या तर तो मोबाईल मला खूपच त्रास दिला आणि तो खूपच खराब मोबाईल निघालेला